हॅलो मी प्रियांका कुंभार बोलत आहे एम आय डी सीतून बोलत आहे मी हां बोरिया मेगामार्टला फोन लागला आहे ना तर मला काही साहित्य होतं जे घरगुती आहे तर ते मला घरगुती म्हणजे मिळेल का घरी घरपोहोच मिळेल का तुमच्याकडं घरपोहोच सेवा आहे ना बरं बरं ठीक आहे म मी आत्ता तुम्हाला लिस्ट सांगते सामानाची तर तुम्ही प्लीज घेऊन घेता हां ठीके तर मला साखर दहा किलो द्या तांदूळ पंधरा किलो आता ह्या तांदळामध्ये वेगवेगळे प्रकार असतील बरं बरं मला तो शेतकरी इंद्रायणी म्हणून आहे बघा तो तांदूळ पाहिजे होता नाही नाही मला शेतकरी इंद्रायणीच द्या तो वालाच मला पंधरा किलो द्या ठीक आहे काय हरकत नाही पण मला तोच क्वालिटीचा हवा आहे किंवा मी काय म्हणते तो एकदम घेतला तीस किलो तर किती पडेल म्हणजे एकदम ती म्हणजे किलोमागे किती कमी होतील पैसे म्हणजे जर मी तीस किलो एकदम घेतला एकदम तीस किलोचं पूर्ण हे घेतलं पॅकेट घेतलं तर मला अठ्ठावन्न रुपये किलोनी मिळेल तो

हं बरं बरं मग मला असं करा की इंद्रायणी शेतकरी इंद्रायणी तांदूळ जो आहे तो मला तीस किलो द्या ओक्के त्याच्यानंतर मला गोडेतेलामध्ये मला जेमिनी गोडेतेल हवं आहे तर मला हां एकदम ते पंधरा लिटरचं कॅन आहे की नाही ते घ्यायचं बरं बरं पंधरा लिटर घेतलं तर काही कमी नाही का बरं बरं नाही मला

हं हं मल बर मला जेमिनीचं सूर्यफूल तेल हवाय सूर्यफूल पाहिजे जेमिनी त्यामळे ते एक कॅन घ्या त्याच्यानंतर मला रवा दहा किलो द्या हां मला त्यात असं करा मोठा रवा पाच किलो आणि त्यातला लहान दहा किलो करा हं हं बरं बरं चालेल ठीक आहे थँक्यू